पेंटिंग म्हणजे केवळ रंग आणि ब्रशचा खेळ नाही आहे तर ही एक सृजनशील अभिव्यक्ती आहे मानवाच्या भावना भावनात कल्पनाशक्ती सांस्कृतिक आणि विचार विश्व हे चित्रकलेच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त करता येतात पण या अभिव्यक्तीस अधिक प्रगल्भ आणि परिणामकारक बनवण्यासाठी पेंटिंगचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक ठरते जसे की मूलभूत कौशल्यांची समज असणे चित्रकलेतील रेषा आकार रंगसंगती प्रकाश छाया यासारख्या मूलभूत घटकांची शास्त्रीय माहिती प्रशिक्षणातून मिळते जर रंगाची समज नसेल तर चित्र अतिशय गोंधळलेले आपल्याला वाटू शकतात यामध्ये प्रशिक्षण घेतल्यामुळे हे कौशल्य हळूहळू विकसित होते आणि कलाकारांची अभिव्यक्ती हे अधिक परिणामकारक बनतात पेंटिंगमध्ये विविध शैली व तंत्र आहेत जसे की वॉटर कलर ऑइल पेंटिंग मिक्स मेडिया स्केचिंग इत्यादी प्रमाणे त्याच्यामध्ये असू शकतात